खेळ कोणताही असो जसं की इतरही म्हणजे जसं क्रिकेट खोखो हॉकी विटीदांडू कोणताही खेळ म्हटलं की त्यामधे यश किंवा अपयश हे दोन पैलू असतातस त्याचबरोबर खेळ खेळत असताना यश येवो अथवा अपयश येवो त्याला खचून न जाता इतर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे किंवा जसं की आपली मोठी व्यक्ती असो फॅमि आईबाबा बहीणभाऊ यांचा सल्ला घेणे इतर यशस्वी लोकांचा सल्ला घेणे त्याचबरोबर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला जर आपण खेळात घेतला तर त्यांचा आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते किंवा चांगली ती आपल्याला मदत करू शकतात म्हणून खेळ खेळत असताना यश येवो अथवा अपयश येवो त्याला खचून न जाता आपली कामगिरी चालू ठेवणे आणि सर्व पैलूंचा अभ्यासपूर्वक जर आपण खेळलो किंवा मोठ्या मोठ्या अकॅडमी असतात मोठे मोठे क्रीडांगण असतात त्यामधे आपण खेळून यश अपयशाला न घाबरता चांगली कामगिरी करणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मोठ्या व्यक्तीचा सल्ला आपल्याला चांगला मार्गदर्शक ठरू शकते त्यामुळे यश हे अपयश जीवनात किंवा खेळात येणारच त्याला खचून न जाता आपली कामगिरी आपण चालू ठेवावं